राज्यात पाळल्या जाणाऱ्या प्रमुख धार्मिक परंपरा व्यतिरिक्त आमच्याकडे ज्या परंपरा सध्या सुरू आहेत त्याविषयी बोलणं मला आवडेल आमच्याकडे एक संत होऊन गेले जगन्नाथ बाबा म्हणून त्यांचं मूळ गाव हे भांदेवाडा आहे आणि इथे राम दर रामनवमीला छानपैकी इथून वारकरी लोक एकत्र येऊन तिथे दिंडी घेऊन जातात आहे आज त्या भांदेवाड्यालाच तीर्थक्षेत्राचं स्थान मिळालेलं आहे अनेक लोकांना त्यांचा वेगळेवेगळे अनुभव येऊन त्यांच्या क्षेत्रातले जे अनुभव संपन्न होऊन त्यांच्यावरील श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हा रामनवमीला होणारा कार्यक्रम त्यांचे जे जन्म तिथी आहे पण त्याच बरोबर वणीमध्ये सर्वसामान्यपणे रामनवमी उसव अतिशय मोठ्या थाटात आणि उत्सवात साजरा केला जातो नाही म्हटलं तरी पाचशे ते हजार लोक सहज त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात स्वतःचा एक स् स्वतंत्र अशी संस्कृती जपणारे वेगवेगळ्या स्तरातून आलेले वेगवेगळ्या धर्मगटातून उदाहरण पतंजली योग समिती असेल त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गुरुसेवा मंडळ असेल किवा असे अनेक मंडळ आहे त्या सगळी क जैन आहे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन रामनवमीला आम्ही एकत्र येऊन छानपैकी मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर आमच्याकडे तसंच एक फार उत्साहात साजरा केला जातो आहे त्यामध्ये हा ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं त्या दिवशी नदीवर एक कुंभ तयार केला जातो आणि त्यामध्ये सगळ्या गणपतीचं विसर्जन करून आपण तिथलं जे निर्माल्य आहे ते बाजूला काढून त्याच्या नंतर आम्ही खत पण निर्माण केले जाते तर या इकडल्या ज्या परंपरा आहे पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलं वारी हे जगन्नाथ बाबाची वारी ही इथून निघते आहे वणीवरून ती भांदेवाडाला जाते आहे त्यानंतर काही वारी जगन्नाथ बाबाच्याच वारीसोबतच इथून पंढरपूरला पण जाते आहे तीर्थक्षेत्राला जातेत आहे आणि अन्य क्षेत्र आमच्याकडे एक कुलदैवत म्हणून काय वणीची एक देवता म्हणून जैताई मातेला पूजले जात आहे दुसरे रंगनाथ स्वामी रंगनाथ स्वामीच्या मानानं सुद्धा एक जत्रा असते याला पाडव्याला गुढी पाडव्यानंतर पंधरा दिवस आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या संस्कृती दर्शक अशा सगळ्या वस्तू तिथं मिळतात आणि बैल त्यांचा प्र हे असतो काय म्हणून आपण बैलांची विक्री होते तर रंगनाथ स्वामीचं या बाबत खूप सुंदर असं सगळ्या प्रकारचं इथे उत्सव त्या देवतेला अर्पण केलं आणि लेटलेली एक मूर्ती या ठिकाणी तुम्हाला फक्त वणीमध्ये भारतामध्ये असं मी ऐकतो आहे आणि ते खरं असेल तर वणीचं एक वैशिष्ट्य म्हणून याकडे पाहिले जावं